आमच्या धार्मिक सणांमध्ये आम्ही खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे असे खाद्यपदार्थ बनवतो जसे सर्वात मेन म्हणजे ते आहे पुरणाची पोळी पुरणाची पोळी आम्ही सर्व जेवढे आमचे सण राहतात त्या सणामध्ये बनवतो अनि आमचे जसे बाकीचे सण आहेत जसे पोळा होळी होळीमध्ये आम्ही मुगाच्या डाळीचे वडे खूप आमचे स्पेशल आहे आणि फक्त तेवढेच नाही तर आम्ही मसाल्याचे चणे हे खूप जास्त खातो त्याच्यामध्ये आणि आप्पे अजून आमचे काही असे स्पेशल सण राहिला तेव्हा त्याच्यामध्ये आम्ही ढोकळा बनवूनही खातो आता अजून जसे आमचे पोळा आला तर पोळ्याच्या वेळेस आमच्या इकडे स्पेशली नॉनव्हेज राहतेच राहते तर आम्ही जसे मग आमची दिवाळी येते दिवाळीच्या वेळेस तर आमच्या इकडे तर सगळं स्पेशल राहते म्हणजे आम्ही पाच पक्वान्नं बनवल्याच जाते तर असे वेगवेगळे आमचे खूप असे स्पेशल खाद्यपदार्थ आहे जे आम्ही आपल्या सणामध्ये बनवतो